माझ्या भागातील खूप काही खेळ आहे जसं की लंगडी खोखो कबड्डी पकडापकडी हे बरेच खेळ आहे आणि त्यामुळे हे आम्ही सर्व एकत्र येऊन खेळत असतो त्यामुळे जे एक कॉर्डिनेशन राहतं आहे आणि खूप काही जे बदलाव असतो तो घडतो त्यामुळे आणि हा खेळ आपल्या फिजिकली खूप खूप आवश्यक आहे फिजिकली फिट असतो आपण जसं की उदाहरण पकडापकडी पकडापकडीने कसं एकमेकांना पकडत असतात आणि त्यामुळे कसं फिजिकली आपण एका जागी नसतोत ए आपण पळतपळत असतो नाही का लप्पनचीप्पन झालं हाईड अँड सिक म्हणतो आपण त्याला कॅरम झाला हे पारंपरिक गेम आहे की जे आपण खेळू शकतो आपल्या एरियामध्ये तर हे खेळ आवश्यक आहे आपल्या जीवनामध्ये